आपल्या कलेमध्ये नऊ रस असतात आणि त्यातला एक महत्त्वाचा रस म्हणजे हा उदास गाणी उदास गाणी आत्ताच्या तरुण पिढीला जास्त रिलेट होतात तरुण पिढीला असं नाही जे जे ब्रेकअप्समधून सफर केले ज्यांनी ज्यांनी किंवा काही दुःखद अशा गोष्टी आपल्या आयुष्यात घडलेल्या असतात त्याच्याशी आपण जे जेव्हा रिलेट करू शकतो अशी गाणी उदास गाणी असतात आणि त्याच्यापैकी मला आवडणारं गाणं म्हणजे जाने वो कैसे लोग थे जिनके प्यार को प्यार मिला वा शब्द रचना अग दोन्ही पण अगदी खूप सुंदर आहेत आणि अजून एक गाणं म्हणजे अगर तुम साथ हो ज्याच्यामध्ये दिपिका हिने हिरोईनची भूमिका साकारली आहे आणि रणवीर हा हिरो असतो आणि त्या दोघांमध्ये जे काही घडतं त्यावरून हे गाणं लिहिलेलं आहे आणि ते गाणं खरंच खूप सुंदर आहे कम्पोजेशन पण खूप चांगलं आहे आणि त्याच्यामध्ये अरजितने दोन अरजित सिंग ह्याने हे गाणं गायलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी दोन आवाजांचा वापर केला आहे जेव का का दोन आवाजांचा वापर केला आहे कारण जेव्हा र रणवीर जेव्हा त्याच्यामध्ये दोन त्याचा बाजू दाखवतो त्या पिच्चरमध्ये तेव्हा त्या दोन भूमिकांना दोन वेगळे आवाज अशा रूपाने त्यांनी त्या दोन आवाज वापरलेले आहेत